पाणी फिल्टर किंवा शुद्ध करण्याच्या घरगुती पद्धती खूप थोड्या आहेत पण त्या फार इफेक्टिव्ह आहेत असं आपण म्हणू शकतो त्यातलं सगळ्यात पहिली मला जी माहिती आहे किंवा आठवते ती म्हणजे उकळणे पाणी उकळून पिलं की त्यातली रोग जंतू कमी होतात त्यामुळे पूर्वीची लोकं पाणी उकळून प्यायची किंवा शक्यतो पावसाळ्यात पाणी अशुद्ध जास्त पावसाळ्यात असतं त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात पाणी उकळून पितात आणखी एक उपाय म्हणजे पाण्यावर तुरटी फिरवणे जेणेकरून ती तो जो गाळ असतो तो तळाशी साठतो आणि वरचं सगळं पाणी शुद्ध होऊन जातं आणखी एक पद्धत जी आहे मला माहीत आहे ती म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आणि सूर्य प्रकाशात सहा तास ठेवायचं त्यानेही पाणी शुद्ध होतं त्याशिवाय घरगुती ब्लीच किंवा आयोडीनही तुम्ही वापरू शकता